ग्रामीण शेतीमध्ये कुशल कामगार शोधणे आजच्या काळामध्ये फार कठीण आहे कारण की कामगार लवकर मिळतच नाही आणि मिळाले तर ते कुशल असतील आणि ते टिकतील याची गॅरंटी नाही आजकाल कामगार स्वत ला फार मोठे समजतात त्यामुळे लवकर कामाला येण्यासाठी तयार नसतात कामगारांची संख्या कमी झालेली आहे सध्याच्या काळात रोजंदारीचा दर फार जास्त आहे परंतु कामाला लोक मिळत नाहीत रोजंदारी दोनशे ते चारशे रुपये रोज असं कामगाराला रोज द्यावा लागतो त्याच्यामधील कुशलता पाहून त्यांना वेगवेगळे रोज मिळतात वेगवेगळे दर त्यांच्या कामगिरीचे आहे